नमस्कार सर ठीक आहे सर आहेत ना आपल्याकडं गाडी आहेत तुम्हाला कोणती गाडी पाहिजे आपल्याकडे सध्या अवलेबल शिप डिझायर आहे एर्टिका आहे भाड्याने गेलेली आहे

बोला ना सर आपल्याला मुंबईला जायचं म्हणल्यावर आपण जर नांदेड मार्गी गेलो ना तर किमान साडे पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतर पडते हिंगोली वाशिम मार्ग जर गेलो तर ते चारशे साडे चारशेपर्यंत जाते बा कुनीऊन जायचं आपल्याला तिकडून पण जमते ते त्याच रूटवर येतात

हे तुम्हाला किलोमीटर ह जाणं लागंल पहा मग तुम्हाला गाडी कोणती पाहिजे एरटीका सोळा रुपये किलोमीटरनं पडेल बा आपल्याला नाही कोणता जरी रूट घेतला तर जी गाडी किलोमीटरनं जाणार ना

ठीक आहे